अन्नपूर्ना रेस्टॉरणवरून बोलत आहा का मला स्वाती वानखेळेच्या नावानी ऑर्डर घ्यायचं ओतं तुमच्या रेस्टॉरेणमधून हां मला तीन वस्टू ऑर्डर करायच्याय एक नूडल्स करायच्या आहेत चॉमिन नूडल्स फ्रेंच फ्राईज अनि एक चीज बर्गर टाकोस हं हं बस हे इतकं करायचं आहे तर किती वेडात येईल अच्छा पंधरा मिनटात येऊन जाईल का हा पत्ता लिहून ग्या ऑफ्टल अपार्टमेंट सीबीआय रोड अकोला हो हो या पत्त्यावर या पत्त्यावर आल्या की तुम्मी कॉल करू शकता तुम्मी कॉल करून घ्या मंग आमी ऑर्डर गेऊन घेईल हां बस अजूनम् त्याचे पूर्न टोटल बिल किती झाले तसं अच्छा पाश्शे पाश्शे चार का बरं बरं ठीक आहे हं तुम्मी पोसले की कॉल करसाल ओके